हा बोल ना हां बोल हो कितीजण चाललं फी फिरासाठी कितीजण चाललो हो का मी तसे दोन तीन पोरं आहेत माझ्याकडे त्यांना भेटून पाहतो मी विचारून पाहतो तेही म्हणत होते जाऊन जाऊन म्हणून सांगा जसं आता बजेटनुसार पाहा लागंल जास्त दूरचे गाव वगैरे आता तेवढा काही पैशाचा बजेट नाही आहे ना हे जवळ जवळचे कुठंतरी फिरून पाहायचा आपला हां काहीतरी नवीन प्लेस आहे वाटते ना इकडं हां हां हां हां हो एकदम सही आहे जागाही एकदम म्हणजे तिथं पार्टी करण्यासाठी या मौज मस्ती नाही का तसे पाच सहा पोरं आम्ही जाऊन मिळून पैशाचं वगैरे अरेंजमेंट वगैरे तेवढं काही जास्त नाही आहे आणि तिकडं पैसेही काही तेवढं लागत नाही ते जेवणाचं काय नाही तेच जेवणात आपण चिकन वगैरे घेऊन ते ते देता येत त्या हॉटेलमध्ये जा का नाही तर येतं येत नाही नाही नाही गाडी नाही गाडीला बुक करासाठी आणखी पैसे लागते ना त्यापेक्षा स्वतःचेच गाड्या जास्त काही पेट्रोलही लागत नाही हो येत आहेत ना हे आपले माझे तीन मित्र येत आहेत आणि तुझेच तुझे माझे तीन मित्र येत आहेत मी एक आला तू एक म्हणजे तर होऊन जातील सहा पाच सहा हजार होऊन पेट्रोल वगैरे टाकून द्यायचा जसा जायच्या दिवशी आता आज जा उद्या जायचं आहे तर आजच तयारी करून पूर्ण रेडी ठेवायचा बरं ठीक आहे मी फोन करतो तसा ठीक आहे ठीक हां